हां कोण बोलत आहे बोला कसल्या ट्रीटमेंटची ओके बरं त्या प्रत्यक्ष मला भेटतील का तुमच्या मैत्रिण कारण मग त्यांना मी सांगू शकते

ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही मग त्यांची तुम्हाला आता सध्या अवस्था काय किंवा काय त्रास होतो हे जर माहिती असेल तर तुम्ही मला सांगू शकता

बरं

बरं ठीक आहे तर तुमच्या मैत्रिणीचं वय किती आहे आता अंदाजे अच्छा मुलं आहेत का बरं पण सदतीसच वय म्हटल्यानंतर नॅचरली आता लग्न झालेलंच असणार बरं त्या त्या काम करतात का काही नोकरी वगैरे गृहिणी आहे बरं आणखी कुठली जबाबदारी वगैरे त्यांच्यावर

हां आणि मी आपल्याला ह्याच्यासाठी विचारलं की प्रत्यक्ष मला रुग्णाला विचारता येईल की बाबा तुला झोप येते की नाही किंवा घरी काय त्रास होतो किंवा रात्री असं मधूनमधून स्वप्न वगैरे पडतात का कारण ह्या गो सगळ्या गोष्टी मानसिक अवस्थेशी संबंधित असतात हां त्यामुळे मला त्यांना विचारायचं होतं पण तरी डोकं दुखतं तर पहिली तुम्ही ही गोष्ट करायला पाहिजे की त्यांना नजरेचा काही प्रॉब्लेम आहे का कारण बऱ्याच वेळेला डोकेदुखी ही नाही डोकेदुखी ही बऱ्याचशा गोष्टीवर अवलंबून असते म्हणजे झोप न येणे मानसिक त्रास किंवा नजरेला काहीतरी त्यांच्या कमी जास्त नंबर असणं चष्मा लागला आहे का हे करायला पाहिजे हां त्याशिवाय पाळीची काही तक्रार आहे का त्याशिवाय त्यांना हां हां ते जरा कळलं ना तर व्यवस्थितरित्या मला त्यां त्यासंबंधी त्यांच्याशी बोलून ठीक आहे आणि ओके ओके चालेल चालेल ओके ओके ओके ओके बाय बाय वेलकम